राज्यातील व्यवसायाच्या हिताचे प्रतिनिधित्व करणारे राज्यातील प्रमुख व्यावसायिक आता प्रमुख व्यावसायिक म्हटलं तरी आता समजा हॉटेल असोशियन म्हणा किंवा बँकेचे असोशियन म्हणा किंवा हॉटेल असोशियन किंवा बँक असोशियन किंवा जे कामगार युनियन जे कारखाने मोठमोठे कारखाने आहेत कारखान्याचे जे कामगार लोकांचं जर कामगार लो आता इथं महाराष्ट्रात बरंच कारखाने आहेत किंवा तिथं कामगार संघटना कामगार असल्यामुळं भरपूर कामगार आहेत तिथं तर कामगारांचं काही प्रॉब्लेम्स म्हणा काही बरंच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात कामगारांचे किंवा बँकेचे अशोशियन जर बँकेचे कामगार जर त्यांचं बरंच प्रॉब्लेम्स आत्ता ज्या अलीकडं जर बघितलं तर कामगार लोक कामगार लोकांचं बरेच प्रॉब्लेम्स असतात आता हे चेअरमन लोक वगैरे हे कोणी लक्ष देत नाहीत किंवा बघत नसतात किंवा बरंचं प्रॉब्लेम्स कामगार लोक लोकांना जर झालं किंवा इम्प्लॉईजला झालं तर ते कामगार लोक काय करतात की कामगार संघटना म्हणा किंवा इवन चेंबर ऑफ कॉमर्स असे जे संघटना आहेत त्यालात्याला जर त्यांच्यामार्फत जर गेलं तर काही प्रॉब्लेम्स फार सॉल्व्ह होतात हे असे बरेच संघटना आहेत किंवा व्यवसायिक संघटना किंवा कामगार कामगार संघटना आपण कामगार संघटना आणि त्यांची फी म्हणा किंवा बाबा दर वार्षिक वार्षिक त्यांची फी काही कामगार आता एक कारखाना असं कारखानाचं कामगार लोकांचं जर संघटना झाली तर ती कामगार लोक कुठं जावं काही प्रॉब्लेम झालं तर ती एक कामगार संघटना हे निवडलं जातं आहे मग तिथून त्यांचं काय असेल ते प्रॉब्लेम्स वगैरे हे घेऊन कामगार संघटना घेऊन ये चेअरमनकडं ती लोक जाऊन काही प्रॉब्लेम्स आहे काही सॉल्व करायचे किंवा फंड्स म्हणा काही इ एस आय म्हणा किंवा प्रॉविडेंट फंड्स म्हणा त्याबद्दल काय झालं किंवा कारखान्यात काही त्यांना त्रास जर होत असेल तर त्याबद्दल माहिती देण्यासाठी हे कामगार युनियन किंवा कामगार संघटनाशी निगडित म्हणजे त्यांच्याशी टच झालेलं किंवा प्रॉब्लेम जे काय चालू असेल ते कामगार संघटना थ्रू होण्यासारखं ही कामगार संघटना किंवा हा चेंबर ऑफ कॉमर्स आहे व्यावसायिक संघटना किंवा आता मी म्हणतो आहे की बाबा हॉटेल असोशिशन हॉटेल असोशिशन जर हॉटेलमध्ये साधारण एक पंधरा ते वीस वीस लोक कामगार कामगार असतात तर ते कामगार लोकांना काही एका कामगाराला काही प्रॉब्लेम झालं तर प्रॉब्लेम्स हे स्वतःहून ते सॉल्व्ह करत नाहीत किंवा बाकी प्रॉब्लेम त्यांना सॉल्व करायला कोणी पुढे येत नाहीत पुढे येत नाहीत त्यामुळं जे काही प्रॉब्लेम सॉल्व करावं लागते ते त्यांच्या थ्रू किंवा कामगार संघटना थ्रू तिथं जावं लागते आणि क जे काय जे काय क्लिअर जे काय प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व ह्या कामगार संघटनामध्ये किंवा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये किंवा व्यावसायिक संघटना ह्या माध्यमातून क्लिअर होऊ शकतो नमस्कार